आपल्या सांस्कृतिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी मराठी लोकं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना न नमस्कार करतात त्यांना त्यांना त्यांचे पाय लागतात त्यांना विचारपूस करतात तुम्ही कसे आहा तुमचे फॅमिलीचे मेंबर्स कसे आहेत तुमची तब्येत वगैरे बरोबर आहे का हे सगळं आपण जाणून घेतो आणखी अगर कोणी लहान मिळाले आपल्यापेक्षा लहान तर त्यांना त्यांना पण आपण विचारपूस करतो शिक्षण बरोबर चालू आहे का आणखी घरचे पण सब ठीक आहेत का आणखी तुम्ही पण ठीक आहे का हे विचारतो आपण तुम्ही म्हणजे शिक्षण वगैरे सब बरोबरच आहे का असा मराठी भाषक त्यांच्या भाषेचा वापर करतात